मला सर्वच प्रकारच्या शैलीची पुस्तकांचे वाचन करायला आवडते तर मी नेहमीसाठीची एकाच शैलीची पुस्तके वाचण्यापेक्षा प्रवास वर्णने आध्यात्मिक ऐतिहासिक बहिकथा किंवा रोमांचक कथा प्रवास वर्णने या सर्वच प्रकारचे पुस्तके वाचते मी अलीकडेच वाचलेले शी पुस्तक म्हणजे श्री शिवछत्रपती आणि संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे पुस्तक वाचलेले आहे